मी केलेली सर्वात निसर्गरम्य हाईक म्हणजे ताडोबा अभयारण्यातील या हाईक दरम्यान मला विविध प्रकारचे प्राणी तसेच पक्षी देखील पाहायला मिळाले या हाईकमध्ये मला वन्यजीव सृष्टीचे फोटो कॅमेऱ्याने टिपता आले नीलगाय हरीण गवेरेडे मोर सांबर लांडोर यांसारखे प्राणी पक्षी बघायला मिळाले प्राणी पक्ष्यांबरोबर तिकडची विविध झाडे उदाहरणार्थ सीता अशोक यांसारखी काही वो औषधी झाडे जवळून बघता आली शहराच्या धामधुमीपासून दूर अशा निसर्गरम्य भागात वेळ चांगला गेला जवळच असलेल्या आदिवासी पाड्यांना भेट देता आली त्यांनी बांबू आणि इतर वनांतील उत्पादनांपासून केलेल्या वस्तू बघण्यास व खरेदी करण्यास मिळाल्या त्यांनी बांबूंपासून केलेले डबे शोपीस पर्स कीचेन्स अतिशय मजबूत व दिसायला सुंदर होत्या आदिवास्यांचे राहणीमान आम्हाला जवळून बघता आले दिवस संपता संपता तिकडचा सूर्यास्त मनोरम्य होता सूर्यास्ताअखेर आमची ही आगळीवेगळी हाईक संपन्न झाली